काही दिवसापूर्वी मी एक फॅन विकत घेतला फॅन हा ओरिएंट कंपनीचा होता मी त्या दुकानदाराशी हितगूज साधल्यानंतर मला असं लक्षात आले की त्या फॅनची किंमत ही त्यांनी एकोणीसशे पन्नास एवढी सांगितली त्यानंतर मी दोन तीन ठिकाणी चौकशी केल्यानंतर माझ्या असे लक्षात आलं की मी ज्या दुकानात चौकशी केली होती त्या दुकानात अत्यंत रीजनेबल रेटमध्ये तो फॅन मला मिळाला आणि त्यानंतर त्याची सर्विसही खूप छान आहे हवा वगैरे तो छान प्रकारे मारतो आणि त्यामुळे मी त्या प्रॉडक्टबद्दल समाधानी आहे